हां कोण बोल हां कोण बोलतं आहे हां हां बोलतो आहे

अच्छा अच्छा काय म्हणताय हां हां हां हां हां अच्छा हां हां अच्छा अच्छा अच्छा वघितलात का तुम्ही हां हां अच्छा अच्छा येईल लवकर येईल लवकर येईल हां हां

हां आता सध्या काय झालं आहे सध्या मी थोडा बिझी आहे एक साधारण एक पंधरा दिवस माझं काम चालू आहे त्यानंतर मी तिकडे येणार आहे कोकणात माझा एक दौरा आहे कुडाळ कुडाळमध्ये त्या वेळी आल्यानंतर आपण भेटू शकतो एक सोयीच्या ठिकाणी हो नक्की नक्की न हो हो हो हो नक्की मी तिथे आल्यावर भेटतोचे अनेक लोकांना अनेक लोकांचे फोन आले तसंच आपण भेटू बोलू त्याच्यावर अं आणि हं अच्छा धन धन्यवाद धन्यवाद हं हं हं हल्ली कुठला कुठलं कु कुठलं वाचलंच तुम्ही हां हां अच्छा आवडली का कसा कसा आवडली हॅलो हॅलो हां कथा हां कथा आवडली का तुम्हाला अच्छा

हां बरोबर हां हां हां हां हां नाही तसं म्हणजे आवड आहे मुळात लहान म्हणजे म म विद्यालयीन म्हणजे शाळेत शाळेत असल्यापासून किंवा महाविद्यालयात असल्यापासून लेखनाची आवड आहे आणि लिहित गेलो काही छोट्या छोट्या मासिकामधून वर्तमानपत्रातून लिहित गेलो आणि या छंद जोपासला गेला त्याच्यातून ते आणि वाचन आहे त्याच्याबरोबर आणि मुख्य म्हणजे लिहावं असं वाटतं आणि मी लिहितो म्हणून ते झालं त्याच्यातून एखादी गोष्ट साधली जाते चांगली होते मग तुमच्यासारख्या लोकांना ती आवडते मग होऊन जातं असं चाललं आहे हा बोल हॅलो हॅलो का काय म्हणत हां हां हां हां हां हां हां अच्छा हां हां हां हां हो नक्कीच लवकरच आपण भेटू आमचा एक प्रोजेक्ट आहे त्या संदर्भात मी तिकडे येणार आहे कुडाळमध्ये हां ते बऱ्याच बऱ्याच लोकांना भेटणार आहे त्या वेळेस मी त्या प्रोजेक्टमध्ये फिल्मचाच प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मी कदाचित तुमी फिट झालात तर कदाचित तुम्हाला नाटकाची वरे आवड आहे का हा वा वा वा वा वा वा वा वा मग नक्कीच आपण भेटू आणि त्याच्यावर बोलू आणि तुम्ही तिथे आम्ही काही ऑडिशन्स वगैरे घेणार आहोत त्या ऑडिशन्समध्ये तुम्ही या जरूर या आणि त्याच्यात तुम्ही बघू या की त्याच्यात एखाद्या वेळी तुमचं सिलेक्शन झालं हे झालं तर आपण एकत्र मिन काम हं बरं ओके ओके नक्की नक्की भेटू आणि तुम्ही मला ह्या मुद्दा म्हणून वेळ काढून कॉल केलात आणि अभिप्राय दिलात माझ्या फिल्मबद्दल आणि लेखनाबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके ओके हां आवाज थोडा कट होतो आहे कला हे रेंज बरोबर नाही वाटतं हॅलो